उपजीविका विजेवर अवलंबून आहे का हो अर्थातच विजेवर अवलंबून आहे प्रत्येकालाच विजेची गरज आहे घरात गृहिणींनासुद्धा विजेची गरज आहे कारण वॉशिंग मशीन फ्रीज ओव्हन मिक्सर ह्या सगळ्या गोष्टी विजेवरच चालतात बाहेर कंप्युटर्स संगणक या गोष्टी विजेवर चालतात कारखान्यांमध्ये सगळी मशीन्स विजेवर चालतात त्यामुळे विजेची गरज सगळ्यांनाच आहे वीज जर खंडित झाली तर त्याचा परिणाम होतो अर्थातच होतो या सगळ्या गोष्टी ठप्प पडतात आपण काही काळ संगणक किंवा या गोष्टी टेम्पररी इन्वर्टरवर वगैरे चालवू शकतो पण त्याला एक मर्यादा आहे पॉवर कटमध्ये प्रकाशासाठी इतर कोणते पर्याय आहेत अर्थात इन्व्हर्टरवरतीही आपण लाईट्स फॅन चालवू शकतो घरात गरम पाण्यासाठी बहुतेकांनी इथं बहुतांश घरांमदे सोलर हीटरवर बसवलेल्या आहेत अ आणि तसंच काही ठिकाणी सोलर कुकरसुद्धा आहेत दिवे आहेत जे आपण सूर्याच्या ऊर्जेवरती दिवसभर चार्ज करून ठेवू शकतो अर्थात पावसाळ्यात त्याचा उपयोग होत नाही पण इतर वेळी याचा उपयोग आपण वर्षातले साधारण आठ महिने तरी करू शकतो आणि त्या दिव्यांचा आपण वापर करू शकतो इथे लोकांकडे इन्व्हर्टर आहेत का आहेत जवळजवळ साठ सत्तर टक्के लोकांकडे तरी इनव्हर्टर आहेत तसंच गरम पाण्यासाठी पर्याय म्हणून वरती अनेकानी सोलर पॅनल बसवलेले आहेत प्रत्येकाने आपापल्या टेरेसवर किंवा अपार्टमेंट्सचा गच्चीवरती वगैरे आणि त्यातून गरम पाण्यासाठी तरी विजेची बचत इथं केली जाते